हो आम्ही ग्रहावरील अवकाशातील घटना पाहिली आहे एखादा तुटता तारा आम्ही जमिनीवर कसा पडतो जमिनीवर हा पडत नाही पण आपल्यास आपल्या आपल्याला वाटतं की हा खाली येतो पण हा खाली येत नाही ते एवढं भारी वाटतं ना की हे भारीच पण हे बघांयला पण किती आकर्षण वाटतं सो

तेव्हा ती आकर्ष मोठी वाटायला लागते आणि जेव्हा अशी बघतो ते ती छोटी वाटायला लागते

त्यामुळे तुटता तारा हा ग्रहावर ग्रहावर पडत नसून तो असं वरतीच असतो पण आपल्याला असं वाटतं की हा खाली पडतो आहे नयस विचंबित होणारी ही प्रसंग आहे तो असा प असा ग्र असा पण पडत नाही तो कधी अचानक म्हणजे असा पडतो